मी हेल्थ रिलेटेड खूप भरपूर प्रोजेक्ट केलेले आहे खूप राज्यांमध्ये जाऊन केलेले आहेत आणि वेगवेगळ्या समस्यावर प्रोजेक्ट केलेले आहे जसं की मी आता यु पीमध्ये मध्यंतरी आर सी एच प्रोजेक्ट केलेला होता रिप्रॉडक्टिव्ह चाईल्ड हेल्थवर त्या वेळेसच मला असं निदर्शनास आलं की तिथे अशिक्षितपणा खूप जास्त आहे लोकांना स्वच्छतेबद्दल आपल्या मुलांची इंमुनायझेशनबद्दल कशी काळजी घ्यायला पाहिजेल याबद्दल बिलकुल माहिती नाही आहे आम्ही जेव्हा सर्वे केला तर इथल्या महिलांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची मुलांच्या सुद्धा त्यांना ऍक्चुअली एवढे चार पाच मुलं असल्यावर कोणाला कुठला टिका लावलेला आहे आम्ही मुलांना दिला आहे की नाही हे सुद्धा माहीत नव्हतं त्यांच्याकडे लसीकरण कार्ड राहत नव्हते परत प्रेग्नन्ट महिलांना वॅक्सिन घ्यावं लागतं ते सुद्धा त्यांना माहिती नव्हतं आणि असे खूप सारे त्यांचे कमी वयामध्ये लग्न झालेले होते आणि त्याच्यामुळे त्यांना हेल्थ इश्यू पण खूप जास्त येत होते मुलांना ते इम्युन वेळेवरती इम्युनायझेशन करत नव्हते जर एक टीका लावला बी सी जीचा तर नंतर डी पी टीचे हे टिके नव्हते देत म्हणजे असेच सगळ्या खूप साऱ्या अशा प्रॉब्लेम्स होत्या काही लोकांच्या आर्थिक परिस्थिती पण तिथे खूप खराब आहे आणि त्याच्यामुळे आणि तिथल्या महिला जशा जास्त परत अशा काम बाहेर वगैरे जाऊ देत नाही त्यांना जास्त शिकू देत नाही त्याच्यामुळे खूप असे वेगळा अनुभव आला की बुवा महिलांना तर आता समानता आहे म्हणजे महिला पुरुषमध्ये असं काहीच हे राहिलेलं नाही आहे दोघांनाही समानता आहे पण तरी पण आत्ताच्यासुद्धा काळामध्ये तिथे महिलांना खूप कमी लेखलं जात आहे तिथे महिलांना घराच्या बाहेर पडू देत नाही तुम्ही तिथेच राहा जास्त शिकू देत नाही म्हणजे अशा खूप साऱ्या समस्या आम्हाला तिथे दिसून आल्या